मला वाशिममध्ये सर्वात जास्त स्टेडियम फिरायला आवडतं कारण मी तिथे रनिंगसाठी जात होते तिथे सर्वचजण मुलं मुली किंवा मोठे माणसं जी आहे ते वॉक करायसाठी फिरण्यासाठी येत होते तिथे स्पोर्ट्सचे पण खूप सारे आहेत खेळले जातात बाजूलाच जिम आहे जिमवर पण सर्व येतात आणि कराटे क्लासेस स्विम स्विमिंगचे क्लासेस सर्व क्लासेस होतात तिथे खूप चांगल्याप्रकारे शिक्षण दिले जाते आणि वाशिममध्ये आमच्या वाशिममध्ये खूप सारे कॅफे पण आहेत तर आम्ही इनस्टा कॅफेवर गेलो तर तिथली कॉफी खूप छान आहे तर म्हणून मला ती कॅफे पण आवडते आणि वाशिममध्ये आरे कॉलेज पण खूप फेमस आहे म्हणजे ए ग्रेड भेटलेलं आहे त्या कॉलेजला तर सर्व जास्त करून सर्व मुलं मुली तिथेच ॲडमिशन करतात आणि कॉलेज खूप प्रसिद्ध म्हणून आहे ते वाशिम जिल्ह्यात पूर्ण आणि अमरावती विभागातसुद्धा पहिल्या नंबरवर आहे ते कॉलेज तिथे सर्वच फॅकल्टीज आहेत आर्ट कॉमर्स सायन्स